काही नाही बस आहे आता ब्रिजवर गेलो त्यात आला आता घरी सा बस बड्या तू आला नव्हता इकडं अच्छा अच्छा हां बस मजेत एक नंबर शेतीचा का शेतीचा शेतीसाठी तर विशेष जमीन नाही आहे ना शेती वगैरे आपण विशेष काही इकडं करू शकत नाही आपण हां कारण की इकडं जास्तीत जास्त कसं झाडांचीच लागवड करते नारळाचे झाडं वगैरे हो यांचं हां हां हां हां एक नंबर होतं हो ना एक नंबर वातावरण थंड वातावरण आहे जमीन तर सुंदर आहे गोव्यामध्ये परंतु आता वीस जर आपण पाहिला तर शेती नाही करू शकत या ठिकाणी

भरपूर भरपूर आमच्या गोव्यामध्ये भरपूर

चालेल ना मित्रा हां येऊन जा येऊन जा तू गावाकडं ओके ओके हां हां ठीक